सांस्कृतिक वारसा जतन करण्याकरता नक्कीच काही सूचना मला द्यायला आवडतील म्हणजे मग ते भाषेबद्दल असतील किंवा सणवार असतील काही रीतीरिवाज असतील काही परंपरा असतील तर यातल्या ज्या काही परंपरा आजच्या काळामध्ये सुसंगत नाहीत ज्या आज वापरणं योग्य नाही त्या परंपरा ज्याला आपण म्हणूया की त्या टाकाऊ आहेत तर त्या आता परंपरा बंद झाल्या पाहिजेत किंवा त्या गोष्टी आता बंद झाल्या पाहिजेत मग त्याच्यामदे काही श्रद्धा आहेत काही अंधश्रद्धा आहेत तर अंधश्रद्धा ह्या दूर व्हायला पाहिजे त्यातल्या काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मात्र जरूर या पुढे चालू राहिल्या पाहिजेत सांस्कृतिक वारशामध्ये सणवार देखील येतात वेगवेगळे उत्सव येतात हे साजऱ्या हे जे उत्सव साजरे करण्याची पद्धत आहे ही पद्धत पूर्वीपेक्षा आज बरीचशी बदललेली दिसून येते आणि त्याच्यामुळं अनेक वेळेला तुम्हाला ध्वनीप्रदूषण दिसून येईल प्रकाशाचं प्रदूषण दिसून येईल किंवा पाण्याचं प्रदूषण झालेलं दिसून येईल तर या गोष्टींना मर्यादा ह्या घातल्या पाहिजेत सण हे आपणही आनंद आणि दुसऱ्यालाही आनंद मिळावा यासाठी हे साजरे करायचे असतात ते याचं भान हे ठेवलं गेलं पाहिजे तेव्हा काही रीतीरिवाज जे आहेत परंपरा आहेत या समतोल पद्धतीनं त्याच्या बरा व बऱ्यावाईट परिणामांची काळजी घेऊन आपण ते चालू ठेवले पाहिजेत जसे आपण सती जाण्याची जी आपली परंपरा होती ती मोडीत काढली जी अयोग्य होती स्त्रीवर अन्याय करणारी होती अशाच काही परंपरा ज्या आहेत ज्याच्यामध्ये आपण हुंडा देतो हुंडा घेतो हा प्रकार सुद्धा बंद झाला पाहिजे अशा कायद्याने जरी ह्याला बंदी असली तरी सुद्धा अनेक वेळेला या गोष्टी घडताना दिसतात किंवा बालविवाह आहेत मग ती मुलगी वायात येण्याच्या अगोदरच तिचा विवाह ह्याही लावण्याची पद्धती अजून देखील काही ठिकाणी दिसून येते आणि म्हणून आपला आपली जी भारतीय संस्कृती आहे ती संस्कृती जतन करण्यासाठी आपण आपल्या या संस्कृतीमधल्या ज्या वाईट गोष्टी आहेत ज्या अयोग्य गोष्टी आहेत त्यांची समीक्षा केली पाहिजे आणि ते न वापरण्याबद्दल किंवा ती पुढं चालू न ठेवण्याबद्दल लोकांना त्याबद्दल प्रबोधन केलं पाहिजे त्यांना याबाबतीमध्ये नीट समजावून सांगितलं पाहिजे आणि त्याच्याबद्दलचं डोळसपणा हा निर्माण केला पाहिजे आणि म्हणूनच आपली संस्कृती ही अतिशय चांगली आहे पण कोणाचीच संस्कृती ही पूर्णपणे ही चांगली असेलच असं नसतं त्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत या जर आजच्या काळामध्ये योग्य नसतील तर त्या टाक टाकून देण्याविषयी बंद करण्याविषयी प्रयत्न जे यापूर्वी सुद्धा आपल्या समाजसुधारकांनी केलेले आहेत त्याला आपण आज देखील मदत केली पाहिजे आणि त्या गोष्टी पुढं आपण त्या समाजसुधारकांच्या पुढे चालू ठेवल्या पाहिजे